हॅलो हा सर हा सर बोला ना रिषभ रंगारी बोलतो आहे बुक सेलरमधून बोला तुम काय काम आहे काय झालं

हा सर अवलेबल आहे ना सर साडेसहाशे रुपये प्राईझ आहे याची

सर एक फाईव्ह पर्सेंट फाईव्ह टू टेन पर्सेंटपर्यंत तुम्हाला डिस्काउंट मिळेल याच्यावर पण तुम्ही येऊन जा ना शॉपमध्ये येऊन बघू शकता तुम्ही पाहिले बघून घ्या कशा प्रकारचे बुक आहे ओके तर तुम्हाला बाहेर कितीपर्यंतचा डिस्काउंटपर्यंत मिळाली होती मिळत आहे

सर आमच्याकडे तो पाच ते दहा पर्सेंटपर्यंत मिळून जाईल तरी पण तुम्ही बघून घ्या कसं आहे तर त्याची क्वालिटी बुक्सची कशी आहे कशी नाही आहे ना त्याचे पेजेस वगैरे हा ओके जर तुम्ही दोन तीन बुक्स घेत आहे तर तुम्हाला चांगला डिस्काउंट मिळून जाईल काही टेन्शन नका घेऊ

हा सर राईट बरोबर म्हणूनच आम्ही म्हटलं तुम्ही शॉपमध्ये या तुम्ही शॉपमध्ये आल्यानंतरनं तुम्ही बुक्स वगैरे बघू शकता त्याची क्वालिटी कशी आहे आणि तुम्हाला दोन तीन पुस्तकं घ्यायचे तर तुम्हाला त्याच्यावर डिस्काउंट पण मिळून जाईल त्याच्या बरोबर तुम्हाला एक बॅग पण मिळून जाईल ॲज अ फ्री हो आमच्याकडून

सर एका बुकवर तर फाईव्ह टू टेन पर्सेंट डिस्काउंट होईल पण आता तुम्ही जर तीन पुस्तकं घेत आहेत तर मग ते आपण शॉपमध्ये आल्यानंतर त्याच्याबद्दल बोलूया हा सर हा सर हा सर तुम्ही इकडे कोराडीला बाजूला टी पॉइंटवरच एक शॉप आहे हा तर तुम्ही इथे येऊन बोलू शकता बघू शकता हा सर हा सर हा सर थँक यू सर हॅव गुड डे